मला कंपनीकडून एकदा असा मॅसेज आणि कॉल आला आहे जेणे की माझी फसवणूक होत होती पण मी स स सहसा सगळं चेक केलं म्हणून मी त्याची बळी पडली नाही मला पण एक फ्रॉड कॉल आला आणि त्यांनी सांगितले की मला हे तुम्हाला बारा हजार द्यायचे आहे आणि त्यांनी माझ्या याच्यावर साधे टेक्स मेसेज पाठवले ना की जीपे केले आणि साधे टेक्स मेसेज पाठवले पहिले दहा हजाराचा आणि मग वीस हजाराचा आणि मग बोलले की बारा हजार द्यायचे होते आणि माझे अठरा हजार परत करा तर मला पण काही तेवढं कन्फ्युजन झालं होतं मी तेवढी हे नव्हती नंतर माझ्या काही वेळाने लक्षात झालं की यानी मला फ्रॉड कॉल केला बा हून मी चेक केले की गुगल पेचा मॅसेज नव्हता मला तो साधा टेक्स मॅसेज होता नंतर मी त्याला कॉल बॅक केला त त्यांनी माझा फोन रिसिव केला आणि जसं विचारत आहेत की तुम्हाला अठरा द्यायची आहे न देऊ का त त्यांनी माझा फोन कट केला म्हणून तुम्ही पण कधी पण असे बळी पडू नका आधी ट्रूकॉलर एक ॲक्टिवेट करा आपल्या मोबाईलमध्ये जे की तुम्हाला फ्रॉड कॉल आहे हे पहिलेच सावधान करेल आणि कोणत्या पण कॉलला बळी पडू नका आणि आपली आय डी चुकूनही कोणाला सांगू नका जेणे की समोर जाऊन तुम्ही लॉसमध्ये याल म्हणून कोणताही कॉल आल्यावर सावधानपणे आणि ॲक्टिव्ह होऊन त्याला सावधानपणे हाताळा त्याच्यानंतरच त्यांना आपलं काही पण सांगा असे कॉल हे नेहमी येत असतात धन्यवाद